हॅलो मी बघेन तसं कारण आमच्या गावात आतावरी काही कामं झाली नाही आहे तसेच आमच्या गावातल्या नाल्या साफ नाही झाल्या कचऱ्यापेट्या नाही लागल्या आहे रोडाचे बांधकाम तशेचे तसेच आहे ठीक आहे केडदर तालुका सेलू जिल्हा वर्धा तरी आमच्या गावात नाल्या साफ नाही झाल्या आतावरी नाल्याच्या तशाच्या तशाच आहे रोडाचे रोडाचे बांधकाम तसेच आहे जागोजागी कचरा आहे कचरापेटी नाही लागल्या आमच्या गावाला तसेच नळंही नाही येत एका एका हप्त्याआड येते ठीक आहे तसे पण मी पण बघेन